मराठी भाषा ही आपली मार्तूभाषा आहे मराठी भाषांच्याविषयी काई काई लोकांच्या मनामधे खूप वेगवेगळे गैरसमज आहेत समजा आपन एखाद्या शहरात गेलो मोठ्या ठिकानी तरं तिथे मराठी भाषा खूप कमी बोलल्या जाते आनि इंग्लिश हिंदी ही भाषा खूप जास्त बोलल्या जाते पन जेव्हा एखादा मराठी मानूस एखाद्या नवीन ठिकानी गेलो गेला आनि त्याला तो जर मराठी भाषा बोलाय लागला तर त्याला खूप लोकं हसतात आनि त्यांची त्याची मजाक उडवतात त्या लोकांना मराठी भाषा सहज कळत नाही आणि त्यांना हिंदी भाषा कळते परंतु मराठी भाषां हा ही भाषा आपली मार्तूभाषा आहे तर त्या भाषेचा अपमान हा झालाच नाही पायजे मराठी भाषा ही सगळ्यांना आल् आली पायजे आता शाळेमधे छोट्या मुलांना किंवा मोठ्या मुलांना शाळेमधे मराठी व्याकरन सहज कळत नाई आनि इंग्लिश व्याकरन हे खूपं स्पष्टपणे समजते परंतु मराठी भाषांचं व्याकरन छोट्या मुलांना आलंच पायजे आनि मराठी मार्तूभाषा ही प्रत्येकांना समजल्या गेली पायजे आनि प्रत्येकांना बोलल्याच गेली पायजे मराठी भाषेविषयी अशे गैरसमज झाल्या गेलेच नाही पायजे आनि आपली मराठी भाषा ही आपली मा मार्तूभूमी असून तिचा अपमान झाल्या गेला नाही पायजे